गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्यातील मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये बराच बदल झालेला आहे हे आपल्या सर्वांनाच बघायला दिसते आहे नवीन नवीन मल्टिप्लेक्स मॉल्स झालेल्या आहेत थेटर्स आलेले आहेत त्यानंतर इथे सगळीकडे आपल्याला आता ऑनलाईन मोबाईल ॲप जे आहे तर ते आलेले आहेत तर ऑपरेटर्स जे आहेत ते नवीन नवीन शोज आपल्याला बघायला भेटतात ते दाखवतात ते आपल्याला मॉडर्न युग आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बरेचसं प्रमाणामध्ये आता बघायला भेटतं आहे कुठलीही गोष्ट जर आपल्याला बघायची असेल तुरंत एखादी आता नवीन रिलीज झालेली गोष्ट तर ते एकतर थेटरमध्ये आपल्याला लगेच बघता येतात रिलीज झाल्यावरती किंवा मग त्याच्या एक थोडं काही दिवसांतच मग आपल्याला फोनच्या अप्लिकेशनमध्ये बघायला भेटतात तर अशाप्रकारे दिवसेंदिवस मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये प्रगती होत चाललेली आहे आणि लोकांचं या क्षेत्रामध्ये कलसुद्धा वाढत चाललेला आहे आणि त्यांना चांगला एक्सपिरियन्स येऊन राहिलेला आहे या गोष्टींचा